बुलढाणा हा सर्वात उल्लेखनीय आणि ऐतिहासिक स्थळ आहे बुलढाण्यामध्ये अनेक मंदिरे व नैसर्गिक स्थळ एकदम प्रसिद्ध आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेगाव शेगाव म्हणजे इथलच्या लोकांची एक पंढरीच आहे शेगाव हे गजानन महाराजांचे एक भावपूर्ण व भक्तिपूर्ण स्थळ आहे लोक इथे मनोभावाने त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे येतात शेगावचे गजानन महाराज म्हणजे बुलढाण्यातील सगळ्यात मोठी एक पंढरी आहे शेगावचे गजानन महाराज मंदिरामध्ये खूप सुविधा उप् सुद्धा आहे या ठिकाणी भक्तांना व ते येणाऱ्या प्रत्येक लोकांना तिथे महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे व हे मंदिर खूप स्वच्छ व सुंदर आहे या ठिकाणी रोजचे एक ते दीड हजार लोक दर्शनासाठी येतात व कोणताही लोक त्या ठिकाणी खाली हात जात नाही त्यांना प्रसादाची सुद्धा पूर्ण व्यवस्था मंदिरामध्ये केलेली आहे आणि हे एक सुंदर व प्राचीन मंदिर आहे त्यानंतर दुसरा भाग म्हणजे या ठिकाणी ते नैसर्गिक वैशिष्ट्ये बुलढाणा शहरामध्ये खूप नैसर्गिक स्थळ आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे बोथा घाट ह्या घाटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सुद्धा आहे पण गव्हर्मेंटने या गोष्टीवरती खूप लक्ष ठेवून व्यवस्थित त्याची रचना केलेली आहे लोकांना ते नैसर्गिक स्थळ बघण्यासाठी जिप्सीची सुद्धा व्यवस्था करून दिलेली आहे त्यानंतर या नैसर्गिक स्थळामध्ये तिथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे लहान मुलांना मोठ्यांना आपला वेळ तिथे कसा घालवता येईल ह्याचे एक चांगलं वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण बोथा घाटामधे दिसतं त्यानंतर याच ठिकाणी एक छोटेसं मंदिरसुद्धा आहे त्याला तारापूरचं देवी म्हणतात तीच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली एक ता राणी लक्ष्मीबाई मधल्या तारा लक्ष्मीबाई अशी एक देवी होती तिचं तिथं मंदिरसुद्धा रूपांतर केलेलं आहे त्या ठिकाणी हे मंदिर राजूर घाटात सुद्धा आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक बालाजी मंदिर आहे त्या बालाजी मंदिर म्हणजे आपल्या तिरुपती बालाजीची एक प्रतिकृती तयार झालेली आहे या ठिकाणी सुद्धा ती वेगवेगळ्या प्रकारचे लोक दर्शनासाठी येतात आणि तिरुपती बालाजीसारखीच इथे पूर्ण रचना केलेली आहे